हां बोला ना सर सर आमचे म्हणजे तुम्हाला कोणता डान्स करायचा काय करायचं म्हणजे कशाबद्दल माहिती पाहिजे कीं जुम्बा आमचे जुम्बा क्लासेस डान्स क्लासेस चालतात हा का तुमच्या फॅमिलीमध्ये हे का ड्रान इंटरेस्ट म्हणजे पहिले केल केलेला आहे का डान्स वगैरे कुठं लावलेली आहे तुम्ही ते तीन महिन्याचा कोर्स आहे आमचा बघा तीन महिन्याचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये पे करावे लागेल ते म्हणजे एक घंटा नि एक दीड दोन घंट्याचा कोर्स म्हणजे द्यावा लागेल तुम्हाला डान्सिंगसाठी अॅडव्हान्स वगैरे नाहीबी दिलं तर चालतो द्यायचा असेल तर तुम्ही जमाबी करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे ज्यानुसार म्हणजे क्लास आमचे क्लास म्हणजे बुलढाण्यामध्ये तहसील चौक आहे की नाही तहसील चौकपाशी डी एच डी मॉल आहे त्याच्यामध्ये आमचे डान्सचे क्लास चालतात

हा हा त्याच ठिकाणी हां फिमेलचा म्हणजे लेडीजसाठी एक ती लेडीज राहील शिकवायला जेनसाठी जेन्सचे वेगवेगळे आहे सर्व काही हां लेडीजचे अलग राहतात मुलांचे अलग राहतात सगळे वेगवेगळे राहतात त्याच्यासाठी तुम्हाला दोघांना लावायचा असले की फी सहा हजार रुपये पे करावे लागेल तुम्ही पहिले या डान्सवरती क्लासेसला भेट द्या वगैरे बघा आमचे मुलं पहिले नंतर मग बघा काय कराचं काय नाही असं करून घेऊ आपण करायचं असलं की टायमिंग तुम्हाला लागेल तो टायमिंग भेटून जाईन म्हणजे दोन लेडीजला अलग तुम्हाला अलग एक एक घंटा द्यावा लागेल तुम्हाला सकाळीबी येऊ शकता संध्याकाळीबी येऊ शकता ठीक आहे ठीक आहे ठीक हां